हॅलो हं हो ते म्हटलं आमच्याकडे शेतामध्ये ज्या आता भाज्या वगैरे आहेत म्हणजे ना जसं पालक मेथी वांगे टोमॅटो वगैरे तर तुम्ही ते विकत घेणार होते ना

अच्छा ठीक आहे ना तर मग तुम म्हणजे कसं शेड्युल आहे बा तुम्ही म्हणजे कसं घेऊन नेता म्हणजे कसं आम्ही आधल्यादिवशी असं जर तोडून ठेवले तर तुम्हाला नाही तर मग ते तोडून ठेवून तुम्ही कधी येणार परत ते सुकून जाणार ना भाज्या

अच्छा ओके तर मग ट्रान्सपोर्ट काय आहे म्हणजेन कसे कसे येणार तुम्ही भाजी घ्यायला म्हणजे गाडी कुठली राहणार आहे म्हणजे शेती आम्ही दोन एकरमध्ये पूर्ण भाजीचं असतं आमचं भरपूर प्रमाणात असतं आमची भाजी तर म्हणून म्हटलं आणि कसं मॉर्निंगला सकाळीसच भाज्या तोडल्या जाते तर तुम्ही जर तुमची गाडी जर सकाळी आली तर मग त्याच्यामध्ये आपण सगळं हे देऊ शकतो नाही तर नंतर भाज्या मग सुकून जातात जास्त उन्हामुळे हां तर तेच म्हटलं की तुमची गाडी जर सकाळी आली तर काय आहे म्हणजेन कुठली गाडी आहे तुमच्याकडे जे जसं म्हणजे

हं तर एक काम करा ना कारण आमचं हं आम्ही कसं सकाळी नाही का काय करतो सकाळी सात आठपर्यंत पूर्ण भाजी तोडून होऊन जाते आमची तर तुम्ही आठपर्यंतही गाडी पाठवली तर मग आम्ही पूर्ण भाजी लोड करू शकतो तुमच्या गाडीमध्ये बघा वेगवेगळे दहा किलो पण राहते कुठले वांगे आता वीस वीस किलो निघतात टोमॅटो पण वीस वीस किलो निघतात मिरची आहे जे असं आम्ही ते मोजून तुम्हाला इथे देऊ ना तर तुम्ही ते तुमची गाडी पाठवा वेळेवर म्हणजे कसं की आता आम्ही तुमच्यासोबत डील करत आहे गाडी वेळेवर आली तर ठीक आहे ना चालेल ठीक आहे ठीक आहे म्हणजे तसं करा नाही नाही मी पाठवते तुम्हाला रेटिंगचं पण पाठवते आमची भाजी म्हणजे कोणत्या भावाला वगैरे राहील ते रेटिंग मी पाठवते तुम्हाला या नंबरला आणि परत तुम्ही जर ज्या दिवशी तुमची गाडी येणार त्यादिवशी आम्हाला तुम्ही सांगून द्या म्हणजे सकाळी आम्ही भाजी तोडून तयार ठेवू आणि नंतर मग ते तुमच्या गाडीमध्ये नेता येईल ठीक आहे चालेल मग मी एक काम करेल तुम्हाला आमची रेटिंगचं पाठवून देते लिस्ट मी आणि उद्या मॉर्निंगला मग तोडून ठेवते भाजी सगळं मग तुम्ही गाडी पाठवून द्या मला ठीक आहे हां ठीक आहे ठीक आहे चालेल